हा बोला हा हा बोला हा हा कधी जायचं आहे हा हा कितीजणं आहे कितीजणं आहे हा हा तर तुम्हाले कोणती थर्ड ए सी पाहिजे का कोणती पाहिजे त्याचं जास्त आहे साडे सहाशे रुपये पडतील पर कँडिडेट

नॉन ए सीचे चारशे रुपये

तुम्ही ऑफिसला या ऑफिसला या आपलं ऑफिस बायपासवर आहे समृद्धी महामार्गाला लागून ते समृद्धी आहे नं समृद्धी बरं ते समृद्धी आपलंच आहे हां ते समृद्धीला लागून जेवढे बी आहे ते सगळं आपलंच आहे तिथं कोणालेही विचारलं तर दाखवून देईल हो ना या नं खेड्यावर खेड्यावरचे लोकं तर लई फिरायला जातात आमच्या इकडे हां तुम्ही एक काम करा जे जे नावं आहे ते नाव लिहून पाठवून द्या ते नावं लिहून पाठवा आणि त्याचे एज हे आणि कुठून कुठे चालले ते पूर्ण माहिती पाठवा मी तुम्हाला सांगतो किती काय ते कितीपर्यंत किती होईल कधी गाडी आहे सगळी माहिती देतो तुम्हाला अहो देऊ नं देऊ नं तुमच्याजवळ राशन कार्ड आहे का पिवळं पिवळं असेल तर जास्त देतो नाही तर मग नाही ऑरेंजवर एवढं नाही पिवळं असंन तर देतो आम्ही ऑरेंजवर काहीच नाही आहे हा या नं तुम्ही भेटायला या ऑफिसवर ठीक आहे या कधी बी या